सायकल बुलेट स्कूटर मोपेड बाईक होंडा ॲक्टिवा पल्सर स्प्लेंडर ॲव्हेंजर शाईन टी व्ही एस सुझुकी टी वी एस जुपिटर कार जीप सुमो टाटा इंडिका महिंद्रा बोलेरो मारुती सुजुकी स्विफ्ट इनोवा हुंडाई क्रेटा फॉर्च्युनर वॅगनार ट्रॅक्टर टेम्पो डम्पर क्रेन ट्रॉली लोड जे सी बी रिक्षा टॅक्सी ॲम्ब्युलन्स